माझ्या बऱ्याच आवडत्या म्हणी आणि वाक्प्रचार आहेत जसं की आपण नेहमी म्हणतो की अति तिथं माती तसेच बैल गेला आणि झापा केला उथळ पाण्याला खळखळाट फार पळसाला पानं तीन चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे त्याच पद्धतीनं गाढवाला गुळाची चव काय तसेच कोंबडं झाकलं म्हणून काही तांबडं फुटायचं राहत नाही अशाच विविध प्रकारच्या म्हणी आहेत अजून जर सांगायचं झालं तर की घरोघरी मातीच्या चुली म्हणतो लेकी बोले सुने लागे म्हणतो त्याच पद्धतीनं की आपण म्हणतो असं की पी हळद आणि हो गोरी हातच्या काकणाला आरसा कशाला तसंच अजून जर सांगायचं म्हटलं तर वाक्यप्रयोग पण आहेत म्हणजे आपण म्हणतो बघा की प्रतारणा करणे तसेच बऱ्याच वेळेला आपण हा शब्द वापरतो की अजून एखाद्याच्या गळ्यातला ताईत होणे म्हणतो आपण किंवा तो आवडीचा असणे त्याच पद्धतीनं आपण म्हणतो की धारातीर्थी पडणे आपण म्हणतो किंवा हे हे वाक्यप्रयोग झाले म्हणजे वाक्प्रचार झाले किंवा अजून सांगायचं झालं तर अतिशय आपण म्हणतो बघा का की एखाद्याला जर फसगत झाली असेल फसवलं असेल तर आपण म्हणतो बघा त्याच्यापासून सावध राहा कारण केसानं गळा कापेल बाबा तो अशा पद्धतीनं अशा आपण वाक्यप्रयोग करतो आणि अजून सांगायचं म्हटलं तर पाचामुखी परमेश्वर ही एक म्हण आपण वापरतो की बाबांनो परत नावडतीचं मीठ अळनी असा एक आपण वापरतो की जजं नावडती व्यक्ती असेल तर तिचं कुठतीही गोष्ट आपल्याला आवडणारच नाही तसेच आपण जर विचार केला तर अजून सांगायचं म्हणालो तर वाक्यप्रयोग आहेत की एखाद्याला आपण ज्यावेळी मनापासून मदत करत असंन बरोबर ना तर त्याचे ऋण व्यक्त करणे बरोबर अशा पद्धतीचे पण आपण काही वाक्यप्रयोग किंवा म्हणी वापरतो किंवा म्हणून एखाद्याचं कौतुक करायचं झालं तर कौतुक कोणत्या शब्दात करायला पाहिजे बरोबर मग त्याचं प्रत्येक आपण सहज म्हणतो की बाबानो की त्याचं शब्द शब्दशः तू शब्द झेलायला लागला आहे त्याचा असा एक वाक्यप्रयोग करतो कारण त्याचं तुला सगळं पटायला लागलेलं आहे अशा पद्धतीनं आपण एक वाक्यप्रयोग करतो किंवा तर तसा विचार केला तर लहान मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा पद्धतीचे आपण म्हणी वापरतो अजून तसं सांगायचा प्रयत्न केला तर अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हणतो आपण की बऱ्याच अशा विविध पद्धतीच्या म्हणी आपन दैनंदिन जीवनात वापरतो या सगळ्या म्हणी इव्हन किंवा वाक्प्रचार हे आपण वापरण्याचा मी वापरण्याचा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त ज्या ज्या वेळेला किंवा आपण जे म्हणतो की दूरदृष्टी असावी तर दूरदृष्टी कशी असावी बरोबर तर ती शिवाजी महाराजांसारखी असावी अशा पद्धतीचा आपण आपल्या पद्धतीनं सुद्धा पण आपण काही वाक्यप्रयोग तयार करतो बरोबर किंवा आत्ताच्या घडीला जर आपण विविध पद्धतीचे वाक्यप्रयोग पण आपल्याला जरा हिंदीच्या अनुषंगाने घेतो कधी इंग्रजीच्या अनुषंगाने घेतो बरोबर किंवा आपण सांगतो मी इंग्रजीतला पण म्हणतो ना डोन्ट ट्राय टू बी स्मार्ट म्हणजे ते तसंच येतं अति शहाणा त्याचा बैल रिकामा बरोबर बरोबर ना की अशा पद्धतीनं पण कधी आपण त्याच्या अनुवादित पण घेऊ शकतो किंवा हिंदीतला पण घेऊ शकतो बरोबर मी हिंदीतले आपण म्हणतो की ते वापरायचा प्रयत्न केला तरी आपण सांगतो बरोबर बदनाम होईल की नाम तो हुवा अशा पद्धतीचे काही काही वापरतात किंवा त्याच पद्धतीनं जर आपल्याला जर एक उपहासात्मक सांगायचं झालं तं गिरतोबी टांग उपर अशा पद्धतीचे पण आपण म्हणजे मी वाक्यप्रयोग म्हणा म्हणी म्हणा म्हणजे मग हिंदी म्हणा इंग्रजी म्हणा किंवा मराठी त्या त्या वेळेला जो योग्य बसेल त्या पद्धतीनं मी बोलण्याचा मनापासून प्रयत्न करतो